विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण पर्यावरणाचे प्रश्न सोडवू शकतो तर त्यामध्ये जसे पर्यावरणातील काही झाडे आहेत मोठे मोठे झाडे असतात आणि ती झाडे आपल्याला म्हणजे इतर ठिकाणी नेत्यानेण्यासाठी अडचण निर्माण होत नाही तर ते झाडे आपण सहजासहजी मशिन्सद्वारे आपण एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो आपल्याला त्या म्हणजे पर्यावरणाच्या पर्यावरणापासून जे हरितक्रांती वगैरे जी मिळते तर त्याच्यामध्ये विज्ञानाने खूप अशी अं तंत्रज्ञानाने खूप मोठी भूमिका बजावली आहे की आपण ती हरितक्रांती सहजासहजी आपल्याला मिळू शकते